मी जियोमार्टवरून एक सनग्लासेस ऑर्डर केला होता फास्टट्रॅक कंपनीचा होता तो त्याला बघितल्यावर मला तो असा फारसा आवडला नाही आणि त्याचे फ्रेम पण खूप छान नव्हती आणि तिच्या ग्लास तो पण खराब झालेला होता मी तो घातला तर तो चांगला नव्हता दिसत मला सनपासून प्रोटेक्टपण होत नव्हतं त्याच्यामुळे मला तो आवडला नाही